हो मी स्वत ग्रिटिंग कार्ड मूर्ती पत्र वगैरे बनवलेले आहेत आणि ते मला द्यायलाही खूप आवडतात जसं की माझे मित्र मैत्रिणींचे वाढदिवस असतील काही कार्यक्रम असेल घरातला काही कार्यक्रम असेल तेव्हा मला खूप द्यायला आवडतं मला पण मला मिळाली देखील आहेत तेही जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मिळाले आहेत आणि मी हाताने देखील तयार केले मला हाताने तयार करायला खूप आवडते जसं की भटची मूर्ती विविध प्रकाराच्या मूर्त्या मला चित्रकला करायला आवडते ग्रिटिंग कार्ड करायला आवडतं बनवायला आवडतं आणि खूप साऱ्या ज्या चित्रकलाच्या गोष्टी आहेत त्या मला खूप आवडतात आणि जसे की आपण एखाद्याला ते दिले तर त्यांनाही ते खूप आवडतं असे मी बनवले असते त्यामध्ये एखादी सूचना लिहिते जी एखाद्याच्या एखाद्याला आवडेल आणि जे असे बनवलेले असते म्हणजे जे ग्रिटिंग कार्ड जे असते ते खूप चांगली पद्धतीने बनवलेले असते आणि मला ते करायला खूप आवडतं ही हा माझा खूप चांगला छंद आहे